जिल्ह्यांची नावं अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जळगाव जालना कोल्हापूर लातूर मुंबई मुंबई सबर्बन नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक धाराशिव पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम यवतमाळ